इंडियन आयडलसारखे म्युझिक रियालिटी शो मी एकेकाळी पाहत असे आणि ते सुरवातीचे जे सीझन होते त्यात मी ते मी पाहायचो आणि त्यात जे सुरुवात सुरुवातीचे जे कंटेस्टंट होते त्या त्याचं एक एक नाविन्य होतं तेव्हा त्यामुळे आम त्यामुळे मी ते ब पाहायचो पण ते पण काही गेली वर्षं सध्या रियालिटी शोन्ना तसा अर्थ राहिलेला नाही आहे कारण सगळे कलाकार ते कल कलेपेक्षा सध्या रियालिटी शोमध्ये ड्रामा क्रिएट करण्यावर जास्त भर दिली जाते त्यामुळे सध्या तसा संगीत जर ऐकायचं असेल तर मी त्या कलाकारांचे गाणे जाऊन ऐकेन इतर कुठेतरी पण ते रियालिटी शोमधून नको कारण त्या त्याच्या त्या गाण्यांबरोबर येणारं जे ड्रामा असतं ते फारसं मला आवडत नाही पण तसं ब ज्या ज्या वेळेस मी पाहत होतो त्या त्यावेळेस ते जे सिंगर्स काही होते ते ते लक्षात राहिलेले आहेत म्हण ते म्हणजे अभिजित सावंत अमित साना कारण ह्या हे पहिल्या सीझनमधले हे जे कंटेस्टंट्स होते ते फार ते क ते नाविन्य असल्याकारणाने ते लक्षात राहिले आणि ते कलाकारसुद्धा चा चांगलेच होते तेव्हा इंडियन आयडलचे जज असलेले गायक सोनू निगम हे स्व स्वत एक कसलेले कलाकार आहेत आणि तिथे येणाऱ्या कंटेस्टंट्सना ते ज्या प्रकारे जजिंग करायचे त्या ते पाहून खूप एंटरटेन मी व्हायचो त्यामुळे लक्षात राहिलेलं कलाकार इंडियन आयडलचा म्हणजे सोनू निगम